हा हा बोला ना मॅम हो का ओके

हो हो हो हो हो हो ठीक आहे ना त्यामध्ये एल के जीला ॲडमिशन करण्याकरता आधी मी तुम्हाला फीसबद्दल सांगते फीज आमच्याकडे आहे फिफ फिप्टी थाउजंड आहे आपल्याला दोन इन्स्टॉलमेंटमध्ये पे करावं लागतं आहे इन केस तुम्हाला मंथली पेमेंट करायचे असेल तर मंथली मंथली आय थिंक मला पाच पाच हजार पण तुम्ही देऊ शकता ओके हा आणि डॉक्युमेंटसमध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल बाळाचं आधार कार्ड लागेल तुमचं आधार कार्ड आणि पॅरेंटस आधार कार्ड लागेल आई वडिलाचं दोघांचं पण मुलांचं आधार कार्ड दोघांचं लागेल देन इलेक्ट्रिक बिल लागेल आणि बर्थ सर्टिफिकेट लागेल ओके नाही नाही सध्यातरी इनकम सर्टिफिकेट लागत नाही नंतर जेव्हा लागणार तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू पण सध्या एल के जीला के जी टूला यांना नाही लागत फर्स्ट स्टँडर्डला जातात तेव्हा इनकम सर्टिफिकेट लागतं ओके आणि तुम्हाला स्कुलमध्ये येऊन आधी एकदा एकदा तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि मग आम्ही तुम्हाला त्याची पुढचं सांगू फॉम वगैरे असतं तर फॉम वगैरे फिलअप करायचं ख करावं लागतं हो आता ॲडमिशन सुरू आहे आय थिंक वी वीस दिवस आहे ॲडमिशन प्रोसेस तुम्ही आता येऊ शकता चालेल चालेल आणि टाईमिंग मॅम आमचा हॅलो टायमिंग नाईन थर्टी टू व्टेल थर्टी ओके मॅम हा हो हो हो नक्की नक्की नक्की इनकेस आम्ही नाही राहलं तर तुम्हाला इन्चार्ज असतात तिथे ते इनचार्ज तुम्हाला सर्व हँडल करतील तुम्हाला हँडल करून देतील काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम राहिलं तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके हो हो हो नक्की नक्की या ओके मॅम ठीक आहे प्लीज वेलकम